पर्टिक्युलरली इंडियन ऑइल आयडॉलसारखा म्युझिक रिअलटी शो मी नाही बघितला म्हणजे मला टी व्ही बघायला फारसा वेळ नसतो तरी पण मी फार पूर्वी लिटील चॅम्प हा शो बघितला होता आणि तुम्हाला खूप आवडला होता त्यातली ती जी मुग्धा होती किंवा कार्तिकी होती रोहित होता प्रथमेश होता त्यां त्याने एवढी छान म्हणत म्हणजे मंत्रमुग्ध केलं होतं आम्हाला की आम्हाला खूप कौतुक वाटायचं त्यांचं की एवढी छोटीशी मुलगी आहे ही मुग्धा आणि कसलं गाणं म्हणते ती कार्तिकीचा तिचा आवाजच आवाजाची ठेवणच वेगळी होती पर्टिक्युलरली ग्रामीण गाणी तिला जास्ती सूट व्हायची आणि प्रथमेश तर बापरे लाडू म्हणायचे त्याला मला वाटतं कायतरी लाडोबा असं कायतरी आणि काय तो क्लासिकल गाणी पण काय गात होता किती लहान होता तो मुलगा आणि रोहित थोडासा टॉम्बॉयसारखा होता आणि तो म मला वाटतं वेस्टर्न कल्चर म्युझिकला त्याला जास्ती आवडत होतं किंवा त्याचा कल त्याचा होता आणि ही सगळी मंडळी आता स्टार झालेली आहेत आणि छानपैकी कार्यक्रम येतात किंवा आता एका आताच्या लिटील चॅम्पमधे ते परीक्षक म्हणूनसुद्धा आले होते मुग्धा आणि तेच सगळे तर खूप बरं वाटतं त्यांना बघायला अजूनही त्यांचं गाणं म्हणजे आता त्यांनी खूप प्रगती केली ते लहान असतानाच एवढं त्यांनी हे घेतलं आहे तर मोठे झाल्यावर ती काय होतील हे आम्हाला तेव्हाची जी काळजी होती किंवा चिंता होती की मोठी झाल्यावर काय करतील करतील गाणं खरोखर त्यानी मोठं झाल्यावर पण ते मेंटेन केले ते स्वतःचं नाव त्यांनी अतिशय आणखी चांगलं रोशन केलं आहे आणि आता ती स्टार मंडळी झालेली आहेत मला असं वाटतं की ते अजूनही अजूनही छान छान पुढे प्रगती करतील आणि संगीत क्षेत्रामधे नक्कीच नाव कमवतील आणि माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा